हो कंटेनर गार्डन केलेलं आहे आमच्या घरातील गच्चीवरती वेगवेगळ्या फुलांची वेगवेगळ्या फळांची पण रोपे आहेत ज्याच्यामुळे आम्हाला भाजीपाला पण बिना केमिकलच्या घरी बनवलेल्या भाजीपालाच्या कचऱ्यापासून खत तयार करून त्याचा वापर आम्ही घरातील फुलांना फळांना करतो त्याच्यामुळे आम्हाला चांगली फळे आणि चांगली फुले पण मिळतात आणि हे करत असताना मला खूप आनंद होतो आणि घर घरचं पण वातावरण खूप छान राहतं काम करताना आनंदही भरपूर मिळतो